बोल मार्गशिर्ष महिन्यात मा माऊलीची वारी निघते मा लोकं माऊलीची वारीला जातात माऊलीच्या वारीत खूप छान पहायला मिळतं माऊलीच्या वारीमध्ये खूप लोकं खेळतात भजन करतात सा प सप्तमी दशमीला वारी पंढरपूरमध्ये येते पुन्हा प लोकं याच्यात रिंगण खेळतात माऊलीच्या वारीत पुन्हा याला मा वारकरीला वा वारी येते पंढपूरमध्ये यात्रा दशमीला गावात येतात मग माऊलीच्या पालख्या येतात मग लोकं त्यांचे दर्शन घेतात एकादशीला मग कीर्तन हरीभजन हे वाळवंटात असते दिंड्या याच्यात निघतात म मठामध्ये दिंड्या राहतात लोकं खूप आनंदानी त्या त्यांचं पालख्याचं स्वागत करतात माऊलीच्या वारीमध्ये खूप आनंद घ्यायला मिळतो लोकं अन्नदान खूप करतात पुन्हा याच्यामध्ये राहतात म